प्रत्येक लेखकाला किंवा कविला कुणाचं तरी मार्गदर्शन असेल तर त्याच्या सगळीच जी हे असतात कार्य म्हणा त्याचं जे लिखाण असतं ते अतिशय सुसंगत होत असतं तर आता माझ्या ह्यालासुद्धा असे एक मार्गदर्शक आहेत ते म्हणजे सोलापूरचे कवी दत्ता हलसगीकर आता सध्या ते हयात नाही आहेत पण तरी सुद्धा त्यांचा जो काव्याचा जो प्रभाव आहे तो माझ्यावर खूप पडलेला होता कॉलेजमध्ये असल्यापासून मला त्यांच्या कविता आवडायच्या त्यांचा आषाढघन म्हणून एक काव्यसंग्रह आहे त्यातल्या कविता तर इतक्या सुरेख आहेत की असं वाटतं की त्या सारखा वाचतच रहावं त्याच्यामध्ये एक त्यांनी आषाढघन नावाचीच एक कविता आहे त्याच्या दोन वळी सांगते मी आषाढ घनागत भरून येणारे तुझे काळीस कोवळे डोळे आषाढ घनागत भरून येणारे तुझे काळीस कोवळे डोळे अरे फुलाच्या मनाला सुद्धा जखम खूप होते रे खूप होते अशा टाईप त्यांचे शब्दरचना आहे आणि मग त्या शब्दरचनेची भूल मला पडली आणि मी माझं ठरवलं की आपलं पण कविता अशा सुंदर शब्दांनी सजल्या पाहिजेत मग ते पहिले मार्गदर्शक होते माझ्या कवितांचे त्याच्यानंतर जरी कुसुमाग्रजचं नाव घेते मी त्यांची जरी प्रत्यक्ष माझी कधी भेट झाली नाही तरी सुद्धा कुसुमार्गजांच्या विशाखा हा एक काव्यसंग्रह आम्हाला अभ्यासाला होता त्यातल्या सगळ्याच कविता मला खूप आवडायच्या आणि त्यातल्या कवितांचा मी खूप वेळा अभ्यास केलेला आहे पृथ्वीचे प्रेमगीत कोलंबसाचे गर्वगीत हे सगळे ही सगळी ह्या सगळ्या कविता माझ्या अत्यंत आवडीच्या आहेत त्याच्यानंतर श्रद्धा खारकर नावाचे एक आहे कवी कवी आहे ती तिचा आजकाल हा एक कव्यसंग्रह मी अगदी असाच कुठेतरी बसला होते आणि तिथं तो वाचायला मिळाला आणि इतकी मी त्या तिच्या संग्रहाच्या प्रेमात पडले की तिला त्या नंबरवर फोन करून मी पत्र लिहिलं फोन लिहिला फोन केला पण तरी सुद्धा काय झालं होतं तो तो पत्ता तिचा लग्नानंतरचा पत्ता वेगळा होता त्यामुळे ती मला भेटू शकली नाही आणि मग खूप वर्षांनी माझं पत्र रिडायरेक्ट होत होत तिला मिळालं मग नंतर तिने मला फोन केला की अगं असं असं तुझं पत्र मिळालं त्यामुळे दुसऱ्या माझ्या कविता संग्रहाला मी तिला बोलवलं होतं तिच्या हस्ते प्रकाशन केलं त्यामुळे अशी एक माझी मैत्रीण आणि मार्गदर्शक पण आहे कारण ती लेखिक आहे स्वतः त्यामुळं तिचंही मार्गदर्शन मला खूप वेळा मिळत असतं त्याच्यानंतर असं जर म्हटलं तर तसं हे लेखक किंवा इतर हे मारुती चितमपल्ली हे एक मला मार्गदर्शक म्हणायला हरकत नाही कारण त्यांची जी सगळी जंगलावरची जी पुस्तकं आहेत ती मी खूप वाचलेली आहेत आणि त्याच्यावरती परीक्षणही मी खूप लिहिलेले आहेत